हॅलो हां गॅस एजन्सी ना हॅलो गॅस एजन्सी ना हां मला माझा पत्ता तात्पुरता बदलायचा आहे घर काय झाले घराचं नूतनीकरण काढलेलं आहे या नूतनीकरण्यासाठी मला दुसरीकडे जाऊन राहायला लागत आहे त्यामुळं जवळजवळ मला एक द वर्ष दीड वर्ष मला तिथं राहावं लागेल त्याप्रमाण मला गॅसचा सप्लाय हा त्याच ठिकाणी पाहिजे आहे तर तेवढा मला बदल करून मिळावा यासाठी मी विनंती करतो आहे हा माझा ग्राहक क्रमांक आहे सात आठ तीन दोन एक पाच सात सहा नऊ माझा पत्ता आहे घर क्रमांक सातशे अठरा ऑब्लिक नऊ यशवंत निवास राम मंदिराशेजारी मारुतीगल्ली सोमवार पेठ कोल्हापूर हा माझा बदललेला पत्ता आहे या बदललेल्या पत्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची मला गॅसचा सप्लाय करावा म्हणजे मला गॅस सिलेंडर घेणं देणं हे सोयीचं ठरेल पुन्हा माझं जेव्हा योग्य निवासाठिकाणी मी बदलून जाईल त्यावेळी पुन्हा पत्ता बदलून तुम्ही द्यालच परंतु सध्याच्या काळात जवळजवळ एक वर्ष दीड वर्षासाठी मला ह्या पत्त्यावरती गॅस सप्लाय करून द्यावा त्यासाठी माझा ग्राहक आय डी आणि नवीन दिलेला पत्ता ह्याच्यावरती मला पुरवठा करावा ही आपणास विनंती